हॅलो बालाजी हॉटेल हा मी आथर्व शिंदे बोलतो आहे भैरवनाथ नगरमधून आम्ही सगळे तुमच्या हॉटेलमध्ये एका केकच्या ऑर्डर संदर्भात संपर्क केल केलेला तर तुम सकाळी तुमच्या इथून बंटी नावाच्या एका कर्मचाऱ्याने फोन उचलून माझी ऑर्डर स्वीकारली होती तर आत्ता मला एक तासाभरात ऑर्डर पाहिजे होती पण ते मगाचपासून माझे फोन उचलत नाही आहे त्यासाठी म्हटलं तुम्हाला एकदा फोन करून विचारू या हा बंटी मग ते फोन का उचलत नाही आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला फोन केला आम्हाला आत्ता एक तासाभरात डिलेवरी पाहिजे होती आणि आपले कसे जुने संबंध आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला हा मग त्यांचं काम तर मग दुसऱ्या कर्मचाऱ्याला द्यायला पाहिजे होतं ना आहे पण असं करू असं कसं करू शकता तुमची रेटिंग पडेल ना मग कसं तुम तुमचं हॉटेल आहे एवढं चांगलं असताना कर्मचाऱ्यांमुळं तुमचं हॉटेलचं नाव खराब होतं आहे नाही तसं म्हणणं नाही पण कसं फोन पण उचलला पाहिजे ना तुम्ही मी मगासधरनच फोन करायचा प्रयत्न करतो आहे ते उचलत नाही आहेत आता मला कसं कळणार ते त्यांना काय झालं आहे ते हा पण ते तुमची चूक आहे हॉटेलची तू तुमच्या कर्मचारीकडनं चूक झाली आहे ते तुमच्या एका कार्य कर्मचाऱ्यामुळं तुमचं हॉटेलचं नाव खराब होत नाही आहे का मला माझ्या केकची ऑर्डर कधी भेटेल नाही मग पाठवून द्या मला माझी ऑर्डर आणि मग तुम्ही माझं मत आहे की तुम्ही त्या कर्मचारीविरुद्ध जरा काहीतरी ॲक्शन घ्या असा माझं मत आहे हा चालेल तुम्ही तुमच्या पर्यायाने प्रयत्न करा फक्त मला माझी ऑर्डर लवकरात लवकर भेटावी हा चालतं आहे